हॅलो सर मी असं ऐकलंय की तुमची स्टेशनरी आहे बुवा माझी इथे शिक्षणसंस्था आहे तर मी असं ऐकलं आहे की तुम्ही होलसेल डीलर आहे ते मला बुक पेन रजिस्टर वगैरे पाहिजे होते मला शंभर पेजेसचे पाहिजे होते तर तुम्ही तर मला पंधरा डझन पेन्सिल दहा डजन बुक्स पाहिजे होत्या आणि इरेझर एक बॉक्स आणि स्केल पाहिजे होत्या पंधरा डझन तर अहो नोट्स वगैरे पाहिजे होत्या तुम्ही जर होलसेल रेटमध्ये सांगा मला काय आहे तर मला पेन्सिल पंधरा डझन इरेजर द्या पंधरा डझन स्केल द्या पंधरा डझन आणि रफ रजिस्टर द्या पंधरा डझन आणि नोट्स शंभर शंभर पेजेसमध्ये पाहिजे शंभर हा चारमध्ये लिहून द्या ना तुम्ही मला होलसेल रेटमध्ये सांगा तशी तर मी अमरावती शहरामधेच राहते तर मग तुमची होम डिलिव्हरी उपलब्ध आहे की मला यावं लागेल तिथे अच्छा अच्छा ठीक आहे हा अच्छा ठीक आहे ठीक आहे हो शॉपनर वगैरे हा अहो पेन पेन्सिल शॉपनर वगैरे सांगितलं नाही नाही अजून काय नाही बस हां हां हां हां ठीक आहे ठीक हा माझाच नंबर आहे याच्यावर कॉल करताल